तंत्रज्ञानामुळे आपल्या याच्यामध्ये खूप बदल झाला आहे बघायला गेलं की तंत्रज्ञामुळे आपले कुठले कामं जे उशिरा व्हायचे आज लवकर व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कामालाही गती आली आहे तसं मोबाईल तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी तर ते बघायला गेले की आपल्याला कोणाला फोन पहिल्या काळात फोन बीन नाही पत्रं लिहायचो त्याला खूप आत्ता लगेच आपण मेसेज या फोन करू शकतो आता मशीन झाल्या शिलाई मशीन एम्ब्रॉइडी मशीन त्याच्यामुळे बी आपल्याला भरपूर उपयोग झाला आत्ता जसं पहा जेवणासाठी बी मशीन आहे जेवण आपल्याला बनवायचं या गरम करायचं आहे आपल्याला काही सेकंदामध्ये जेवण करून भेटतं आणि बगायला गेलं कपडे धुवायची मशीन आहे मिक्सर आहे आपण पहिले खलबत्ता हे वाटायचो आता मिक्सरवर ग्राईंडरवर आपण पटापट करू शकतो तंत्रज्ञामुळे आपले एवढे सुविधा भेटल्या एवढ्या सुविधा भेटल्या आहे की त्याच्यामुळे आपल्याला रोजगारही भरपूर उपलब्ध झाले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदेही झाले आहे